आम्ही लहान असताना आमच्या मित्रांबरोबर आम्ही विटीदांडू गोट्यातनं खेळ असे खेळ भरपूर प्रमाणात शिवाशिवी लपाछपी असे खेळ खेळले आहोत आमचा आवडता खेळ म्हणलं की लपाछपी आम्ही लपाछपी खेळताना पहिलं हातावर छापलं जायचं जे काळं पांढरं केलं जायचं ज्याच्यावर राज्य येईल तो जाऊन राज्य घ्यायचा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर येऊ का आलो मला काय सांगायचं नाही असं म्हणून तो राज्य घ्यायचा मग आम्ही सर्वजण लपायला जायचो लपताना आम्ही नियम असायचं की ह्या या एरियाच्या पलीकडे गेलं की आऊट पण आमच्या वेळी तसं नियम होतं की आम्ही गावभर कुठेही जायचो मग कधी घरी जाऊन बसायचो जेवायचं कधी कधी आम्ही एक एक दिवस पूर्ण दिवस गेला तरीसुद्धा सापडत नसायचो इतकी भारी होते आमचे बालपण लहानपणी आम्ही खेळायचो लपाछपी हा सगळ्यात आवडता खेळ कारण एकदा डाव चालू झाला की दिवसातून आम्ही कधीकधी सापडतच नसायचो काही आमच्या छुप्या जागा होत्या त्या जागी आम्ही जाऊन लपायचो विटीदांडू विटीदांडूमध्ये कावड असायची आम्ही विटीदांडूमध्ये असायचं की बाबा अशी कावड असायला दोनशे पाचशे दांडू झाले की कावड यायची कावड आमची दिवस दिवसभर चालायचं परत आमचा दुसरा एक खेळ होता की तो गोट्या गोट्या खेळताना आम्ही गट्टी आणि गोट्या हे दोन खेळ वेगळे होते गट्टीमध्ये तो कान पकडून कोपराने गट्टी जिथवर गेले तिथवर ढकलंत आणायची अशी आमची कावड असायची खूप खूप मजा यायची गोट्यानं खेळताना आम्ही त्यामध्ये सुद्धा तीन चार प्रकारचे डाव असायचे त्यामध्ये कंडीचा डाव म्हणजे तो गोल आखून खेळायचो किंवा आर्तिका आर्तिका म्हणून सुद्धा डाव असायचा तो डाव खेळायचो खूप असे भरपूर खेळ खेळायचो जेव्हा गोट्या कमी असेल तेव्हा कमी गोट्यांचा डाव मांडला जायचा जेव्हा जास्त गोट्या असील तेव्हा जास्त गोट्यांचा डाव त्यामध्येच आम्ही पत्ते देखील खेळायचो पत्ते हा खेळ सर्वांना प्रिय सकाळी सात वाजता पत्ते खेळायला बसलं संध्याकाळी बारा वाजलेलं कळायचं नाही त्यामध्येच मग आम्ही खेळणारे सहाजण आणि मागं बघणारे सहाजण असे असायचे मग मागं जे बसलेलं असायची ते वाटच बघायची की यातला कोण कधी उठतो आहे आणि कधी मला खेळायला संधी मिळते पण त्यावेळी तहान भूक लागलेली सुद्धा कळायची नाही का तर आपण आत्ता उठून जर जेवायला गेलो किंवा पाणी प्यायला गेलो तर आपली जागा जाणार आणि परत लवकर जागा मिळणार नाही ही अशी भीतीनं त्यामुळं आम्ही तिथून उठायचं सुद्धा नाही त्यामध्ये मेंडीकोट हा खेळ प्रसिद्ध त्यामध्ये आम्ही एक हुकूम असायचा त्यानुसार दहा या नंबरला मेंढी म्हणलं जायचं मग त्या जास्त मेंढ्या आल्या की डाव चालू राहायचा एकाकडे त्या चारीच्या चारी दहा नंबरची पानं आली की त्याला कोट म्हणलं जायचं अशा प्रकारे मेंडीकोट हा देखील खेळला जायचा परत आम्ही खेळायचो सूरपारंब्या ह्या खेळामध्ये सुद्धा पूर्वी जुनी वडाची झाड पिंपळाची झाड असं शाळेच्या पाठीमागच्या साईडला भरपूर अशी झाडं होती त्यावर आम्ही सूरपारंब्या हा खेळ खेळायचो हा खे हा खेळ खेळताना खूप मजा यायची आता ते खेळ विरक्त होत चाललेले आहेत जुन्या खेळापैकी बऱ्यापैकी खेळ सध्या आता नाही आहेत त्यामुळे ते खेळ जपले पाहिजेत हे महत्त्वाची गोष्ट आहे